मधुमेहावर उपचार आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये जास्त कडुलिंबाचा पाला खातात शेवगयाच्या शेंगा उकडून ज्या की छोटेछोटे तुकडे करायचे आणि त्याला उकळून घ्यायचं ते उकळल्यानंतर त्याचं पाणी प्यायचं त्याने मधुमेहावर खूप चांगला प्रकारे इलाज होतो दुसरं जांभळीचं जे झाड आहे जांभळं येतात जांभळीचा पाला देखील चालतो आणि जांभळ जर घेतलं न जांभूळ पाण्यात उकळून त्याचा रस जर पिला तर तो देखील मधुमेहावर खूप छान प्रकारे उपयोग करतो असे भरपूर असे आमच्या ग्रामीण भागामध्ये आहे त्यापैकी दोनतीन जर केलेत तर मधुमेहावर नक्कीच मात करता येते